मला कॅबिन क्रू बनायला खूप आवडेल कारण की ते माझं स्वप्न आहे जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मला या बद्दल माहिती मिळाली की कॅबिन क्रू काय असते आणि ते सर्व ऐकून मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली माझी कारण मला फिरायला खूप आवडते आणि असं एकदम नीट नेटकं बनून सवु सवरायला आवडते त्यामुळे मी ठरवलं तेव्हा की मला एअर होस्टेसच व्हायचं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये बघायला लागले की त्याच्यासाठी काय शिक्षण लागते तर त्याच्यासाठी फक्त बारावी पास हेच शिक्षण लागते मग मी वाट बघत होते की कधी माझी बारावी होईल आणि मी त्याच्यासाठी अप्लाय करेन पण जेव्हा माझी बारा बारावी झाली तेव्हा कोविड आलं सर्व काही बंद होतं आणि ते एव्हीएशन पण बंद होतं प्लेन सर्व बंद होते त्याच्यानंतर एक पर्याय म्हणून दुसरा पर्याय म्हणून मी डिप्लोमाचे शिक्षण घे डिप्लोमाचे शिक्षण घेतले तेव्हा जेव्हा कोविड होतं तेव्हा सर्व वर्क फ्रॉम होम चालू होतं डिजिटली सर्व कामे होत होती म्हणून मी कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा मी पास झाले त्याच्यानंतर डिग्री करायची होती पण मला त्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता म्हणून मी ठरवलं की मी डिग्रीला ॲडमिशन घेणार नाही मी डायरेक्ट इंटरव्ह्यू देईन एअर होस्टेसचे कारण की तेव्हा सर्व नॉर्मलसुद्धा झालेलं इंटरव्ह्यूज चालू झाले होते पण मला मार्गदर्शन करणारं असं कोणीच नव्हतं म्हणून मी युट्यूब गुगल असं बघून तिथे बघून की नेमकं त्याच्यात काय करायला लागतं काय नाही करायला लागत इंटरव्ह्यूसाठी कसं जायचं काय घालून जायचं ते सर्व मी युट्यूबमधून बघून एक दिवशी हिंमत करून इंटरव्ह्यूला गेले त्याच्यानंतर तिथे जाऊन त्या तिथे दुसऱ्या मुली होत्या त्यांच्याशी बोलून त्यांचं बग सर्व काही बघून मग मी माझ्यावरती माझी इम्प्रूव्हमेंट करायला चालू केली तिथे सर्व काही एकदम नीटनेटकं पाहिजे म्हणून मी माझ्या चेहऱ्याचीसुद्धा ट्रीटमेंट घेतली कारण माझ्या चेहऱ्यावरती थोडेसे पिंपल्स होते त्याच्यानंतर मी काही मेकअप प्रोडक्टस ब विकत घेतले कारण तिथे मेकअपसुद्धा चांगला लागतो एकदम पण जास्त नाही एकदम पण कमी नाही तर त्यानुसार मी मेकअप कसा करायचा हेसुद्धा बघितलं त्याच्यानंतर मी स्वतःवरती माझी इम्प्रूव्हमेंट झाल्यानंतर माझ्या कम्युनिकेशनवरती मी लक्ष दिलं माझ्या इंग्लिशवरती लक्ष दिलं शब्द कसे प्रोनाऊन्स करायचे इंटरव्यूच्या क्वेश्चन्सचे आन्सर कसे द्यायचे हे सर्व गोष्टी मी घरी बसून शिकले त्याच्यानंतर मी दोन तीन एंटरव्ह्यूसुद्धा दिले पण त्याच्यामध्ये मी रिजेक्ट झाले कारण मला त्या गोष्टीचं अजूनसुद्धा एवढं पण ज्ञान नाही आहे त्यानंतर मी अजूनसुद्धा इंटरव्ह्यू देत आहे आणि आता माझा डिप्लोमा झालेला आहे तर मी एक पर्याय म्हणून एक्स्पिरिअन्स म्हणून जॉबसुद्धा शोधत आहे आणि मी वाट बघते की मी कधी माझ्या स्वप्नांना भरारी देईन मी स्वतःला त्या युनिफॉर्ममध्ये कधी बघेन आणि माझे घरचेसुद्धा त्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहेत की मी कधी एअर होस्टेस होईन तर मला असं वाटतंय की मी लवकरात लवकर एअर होस्टेस बनेन